बुद्ध आणि त्याचा धम्म ही माझ्या जीवनातली आखरी पुस्तक आहे लास्ट पुस्तक आधी मी ही खूप वाचलेली आहे त्याच्याविषयी खूप छान दिलेलं आहे बुद्धाची पुस्तक सगळयाशी छान बोलायच्या कोणाच्याविषयी मनामध्ये कपट नाही येऊ द्यायचा लोकाची मदत कराची मनामध्ये दयाभाव ठेवणं हे खूप आवश्यक आहे आणि त्या पुस्तकामध्ये दिलेली प्रत्येक गोष्ट मी माझ्या जीवनामध्ये उतरवीन असं मला वाटते आणि सगळयाना सांगणार आहे की के ते खूप छान लिहिलेली पुस्तक आहे तुम्ही वाचा मी तर वाचलीच आहे तुम्हीही वाचा आणि तसंच मी माझ्या जीवनामध्ये तसंच मी करणार आहे ते पुस्तकी पुस्तकी श जशी त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे त्याच्याचप्रमाणे मी वागणार आहे